विणकाम करण्यासाठी कुठलंही भांडवल लागत नाही शिकणाऱ्या आपापल्या गोष्टी घेऊन येतात त्यामुळे कर्जाची गरज लागत नाही फक्त आपलं कलाकौशल्य वापरावं लागतं एवढंच